मच्छीमारांच्या काही जाती त्यांचेही काही समूह आहेत जसे ते कधी म्हणजे मच्छी पकडायला तिथे समुद्रामध्ये वगैरे जातात तर ते एकटे म्हणून कोणी नाही जात सर्व समूह मिळून सोबत जातो कारण समुद्रात एकटे जाणं पण म्हणजे धोक्याची गोष्ट असते तर त्यामुळे ते सर्व मिळून जातात आणि जाळं फेकून आपली मच्छीमारांचा जो ही काही त्यांचा बिजनेस आहे तो करतात आणि त्यांच्यात एक सण आहे त्यांचा जो सण आहे तो सण सुद्धा ते समुद समुद्राच्या म्हणजे त्यांचा सण जसा आहे की त्या सणाच्या वेळी ते लोकं नारळ नारळी पौर्णिमा म्हणून करतात जेव्हा समुद्राला खवळणी म्हणजे येते तेव्हा ते त्या समुद्राजवळ जाऊ नाही शकत आणि ती खवळणी आली नाही पाहिजे त्यासाठी ते नारळ पौर्णिमा म्हणून सण साजरा करतात एकत्र होऊन